मी नंदा भट बोलत आहे तुम्ही टुरिस्ट गाईड आहा का अच्छा तर मला विदर्भातील काही प्लेस बघायचे आहे जे पर्यटनस्थळ म्हणून आहे प्रसिद्ध तर तुम्ही मला दाखवू शकाल का अच्छा हो इच्छुक आहे आम्ही माझं आम्ही तरी सात आठ जणं आहो तर चिखलदरा बेस्ट राहील त्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्लेस आहेत का जे बघू शकतो आम्ही तरी किती दिवस लागेल चिखलदरा बघायला अच्छा आणि छोट्या मुलांसाठी वगैरे काय काही असं बघण्यासारखं आहे का अच्छा आणि त्याला ट्रॅव्हलिंग खर्च किती येईल अच्छा आणि राहण्याची सोय आणि जर खाण्यापिण्याचं जर घेतलं तर तरी पण किती निघेल याचं खर्च

हो आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून आपण काय बघू शकतो चिखलदराच्या बाजूला वगैरे म्हणजे अजून विदर्भामध्ये ठीक आहे मग